आमच्या ग्रामसभेमध्ये महिलांची मिटिंग होती त्यामध्ये मला बाय बायकांनी उठवलं आणि काहीतरी बोला असे सांगितले तेव्हा मी उठून माईकवर बोलू लागले की मी ज्ञानेश्वरी वाचली होती त्याचे श्लोक त्याचे श्लोक मी त्याचं अनुवादित करून मी महिलांना सांगितले त्या वेळला हा अनुभव माझा पहिल्यांदाच होता मी असे अडकत अडखळत बोलत होते तरी पण सगळ्यांनी ते अनुभव ऐकून माझं थोडंसं छोटंसं भाषण ऐकून सर्वानी टाळ्या वाजवल्या मला तो छान वाटला मी सगळं सविस्तर स्पष्टीकरण सांगितले भाषण इतकं छान केलं की सगळ्यांना आवडलं मी भीत भीत ते भाषण केलं होतं मला खूप भीती वाटत होती पण मी भाषण पूर्ण केले सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या मी पहिल्यांदाच भाषण केल्यामुळे मला खूप भीती वाटली तर छान भाषण झाले असे सर्वांनी माझे कौतुक केले मी असेच माझे धाडस वाढत गेले आत्ता मी मी माईकवर बोलू शकते धाडस माझं वाढलं आहे मी मी आता स्वतःहून माईकवर बोलण्यासाठी कधी कधी जाते पुढे माझे धाडस त्यामुळे वाढले आहे एवढंच सांगते मी हा अनुभव छान होता